हॅलो मी तुमच्या गाडीमध्ये वर्धा ते नागपूर प्रवास केला पण तुमचा गाडी नंबर एम एच चाळीस ए बी झिरो दोन झिरो चार आहे तर तुम्ही प्रवास केला तुमच्या गाडीत पण माझा की नाही डॉक्युमेंट्स किंवा पॉकिट राहिले आहे तुमच्या गाडीमध्ये तर तुम्ही मला कन्फर्म करू शकता का हे तुमच्या गाडीमध्ये राहिले की अगर तुमच्या गाडीमध्ये असेन तर मला तो रिटर्नमध्ये तुम्ही वर्धेमध्ये मला येऊन भेटा कॉलेजसमोर या या कॉलेजसमोर येऊन भेटा ते मला वापस करा